माझ्या घरी ब बगीचा आहे बगीचामध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारचे फुलांचे झाडं आहे जसं शेवंतीचे झाडं आहे मोगऱ्याचे झाड आहे गुलाबाचे झाड आहे गुलाबाचे फुलं आम्ही देवाला वाहते शेवंतीचे झा फुलं आम्ही देवाला वाहते आणि मोगऱ्याचे फुलं आम्ही गजऱ्याला लावते गजऱ्याला ग डोक्याला केसाला हार बनवून गजरा करून डोक्याला लावते आणि आमच्याकडे जांबाचं झाड आहे निंबाचे झाडं आहे केळीचे झाडं आहे केळीचे झाडं नवरात्रामध्ये सिजन असते त्या केळीचं तर आ तर आम्ही ते दारावर बाया येते घ्यायसाठी ते आम्ही विकून देते त्याने आमचं घर चालते